मराठीमध्ये बोलत असताना मला कोणत्याही प्रकारची अडचण ही येत नाही कारण माझी बोलीभाषा ही मराठी असल्यामुळे मराठीमध्ये जे काय असेल समोरचा प्रश्न विचारणारा असो किंवा काहीही असो तेव्हा मला मराठी ही सर्वात सोपी भाषा जाते त्यामुळे मला कशाही प्रकारचे अडचण मराठीमध्ये येत नाही त्यामुळे मराठी ही मला लिहिण्या वाचण्यासाठी खूप चांगली आणि सरळ भाषा वाटते त्यामुळे मी सर्व काही जे काही असेल माझं तो मराठीमध्ये पूर्ण करत असतो मला बाकी भाषांपेक्षा मराठी ही भाषा आवडती आणि सुटसुटीत वाटते